हॅलो हा बोला मॅडम हो हो हे आपण हॉटेलच आहे हो तशी मग आपल्या हॉटेलमध्ये सोय आहे वाढदिवस साजरे करू शकतो आपण बरं

हो हो आपल्याकडं पंचवीस तारखेला रिकामा आहे हॉल आपण तिथं वाढदिवस साजरा करू शकतो ते ए सी घ्यायचं आहे का नॉन ए सी घ्यायचं आहे तुम्ही ठरवा आणि वाढदिवसासाठी वेगळं आपण डेकोरेशन इथं उपलब्ध आहे त्या डेकोरेशन तुम्हाला मिळू शकतं आणि त्यानंतर जेवणाचे जे काय मेनू आहेत ते मेनू कार तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलं जाईल त्याच्यातून तुम्ही सिलेक्ट करा की लहान मुलांसाठी कोणता मेनू पाहिजे किंवा जेवणाचा नाश्त्याचा आणि थंड पेय काय किंवा स्वीटमध्ये काय पाहिजे आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये ठरवा रेट आणि पदार्थांची नावं आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप करू शकतो

हो हो

हो हो हो मिळून जाईल ती आपल्याकडची स्पेशल डिश आहे ती हां ती मिळून जाईल तर आम्ही रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला लावून देऊ फक्त त्याची क्वांटिटी किती पाहिजे तुम्ही आधी आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला तिची पूर्व तयारी करतात पूर्व तयारी करता येईल आम्ही आम्ही आम्ही आम्ही करून देऊ त्याचा एक्स्ट्रा थोडासा चार्ज द्यावं लागेल तुम्हाला पण ते आम्ही करून देऊ फक्त डिझाईन तुम्ही ठरवून ठरवून द्या कोणती करायची ती ते आमचे कारागिर करून देतील तुम्हाला

ना या बुधवार तर नाही उपलब्ध होणार पण ते डेटचं आपण बघू आपण उपलब्ध करून देऊ तुमच्याकडे हो हो चालतं आहे ठीक आहे ठीक आहे